माझा आवडता नायक सचिन पिळगावकर आहे त्याचे पिच्चर एवढे छान असतात गाजलेले आहे तो मुंबईचा फार मोठा गाजलेला नाईक आहे आणि त्याचे पिच्चर एवढे सुंदर असतात ना की त्याच्यात स्टोरी पण असतात आता तसं अष्टविनायक पिच्चर गणपतीमध्ये गणपतीचे सगळे त्याने अष्टविनायकाचे दर्शन दाखवले त्याच्यामध्ये एक एक गणपतीची स्टोरी पण सांगितली मस्तपैकी त्यात आणि त्याला म्हणजे एवढं गणपतीचं हे पिच्चरचे स्टोरी दाखवले की त्याला देवाबद्दल काही नसतं नंतर त्याचं लग्न झाल्यानंतर देवाचं त्याला वेड लागतं त्याचे बायकोने त्याला वेड लावते गणपतीचं वगैरे आणि तेव्हा तो क्षमा मागतो त्याच्याकडून चुकी होते असे पिच्चरची स्टोरी आहे एवढी छान स्टोरी आहे त्या पिच्चरमध्ये मला फार गणप म्हणजे अष्टविनायक पिच्चर हा खूपच आवडतो आणि त्याची गाणी पण सुंदर आहे मस्त आहे आणि त्याच्या गणपतीचे म्हणजे सगळं अष्टविनायकाचे सगळं सगळं सगळं एवढं सुंदर आहे ना की असं वाटतं तो पिक्चर बघितलं की अष्टविनायक फिरून आल्यासारखे वाटतं आणि मला फार आवडतो अष्टविनायक पिच्चर गणपतीचा आणि पिळगावकर म्हणजे नायक हा मस्तच आहे त्याचे सर्व पिच्चर्सून चांगले असतात आणि हिंदीचे पण पिच्चर चांगले आहेत त्याचे मराठीचे पण पिच्चर चांगले आहेत आणि तो सर्वात मध्ये एक बेस्ट नायक असा म मुंबईमध्ये चांगला वाटतो आणि नवरा माझा नवसाचा परत नवरी मिळे नवऱ्याला परत असे खूप त्याचे छान छान पिच्चर आहे आणि मला फार आवडतात त्याचे पिच्चर आहे वगैरे आणि त्याची सगळी पिच्चर म्हणजे बघितल्यावर असं अशी ही बनवाबनवी मस्त पिच्चर आहे तो एक मस्त पिच्चर आहे अशी ही बनवाबनवी हसायचं पण आहे त्याच्यात स्टोरी पण आहे आणि सगळं काय छान सुंदर मस्तपैकी आहे मला फार पिळगावकर आवडतात